आमच्या प्रदेशामध्ये विणकामाचे किंवा शिवणकामाचे असे भरपूर सारे आगळी वेगळी अशी तंत्रं आहेत जसे कोणती अशी ड्रेस असो साडी असो लुगडं असो की कोणताही कपड्याचा प्रकार असो त्याच्यामध्ये ते एक नक्षीकाम केले जाते ते नक्षीकाम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आमच्या भागामध्ये तर तेवढंच नाही तर ते शिवणकामाचे तंत्र जे वापरले जातात त्याच्यामध्ये काही असे कापड तयार केले जातात जे झाडाच्या काही वस्तूंपासून जसे की झाडाचे खोडं पानं फळाचे रंग ह्याच्यापासून तयार केले जातात